भारतीय प्रसारमाध्यमांच्या बद्दल न बोललेलंच बरं कारण अनेक प्रकारची वर्तमानपत्रं अनेक प्रकारचे चॅनल्स जरी उपलब्ध असले तरी वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या ह्या कितपत खऱ्या असतात हेच आम्हाला कळत नाही कारण बात वर्तमानपत्रांमध्ये आडवटाईजचाच भरणा जास्त प्रकारात असतो आणि खऱ्या बातम्या छापल्याच जात नाहीत खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात छापल्या जातात आणि त्यामुळं माणसांच्या मनामध्ये भीती निर्माण होते वस्तुस्थिती एक असते आणि वेगळ्याच प्रकारच्या बातम्या छापून येत असतात त्यामुळं कोणत्या वर्तमानपत्रावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही तशी बघायला गेले तर खूप वर्तमानपत्रं आहेत पुढारी आहे तरुणभारत आहे सकाळ आहे संध्या संध्यानंद आहे जरी वर्तमानपत्रं भरपूर प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य असते हे वाचणाऱ्याला कळत नाही त्यामुळं आजकाल वर्तमानपत्रं वाचावी असं वाटतच नाही राहता राहिला प्रश्न चॅनलचा चॅनल तर इतके आहेत ए बी पी माझा आहे झी मराठी आहे लोकमत आहे खूप चॅनल आहेत परंतु त्या चॅनल बर्फचा दिला जाणाऱ्या बातम्या ह्या शंभर टक्के खऱ्या नसतात बातम्या पुन्हा पुन्हा त्याच सांगितल्या जातात रिपीट केल्या जातात दोन मिनटांची बातमी अर्धा तास रंगवून रंगवून रंगवून सांगितली जाते त्यामुळं त्या बातम्या ऐकण्यात सुद्धा माणसात स्वारस्य राहत नाही खरं काय आणि खोटं काय हे बातम्या ऐकून माणसाला कळू शकत नाही ज्या जी स्थिती आहे न्यूज चॅनलची ती स्थिती आहे वर्तमानपत्रांची तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रसारमाध्यबद्दल भारतीय प्रसारमाध्यमांच्या बद्दल काही न बोललेलंच बरं कोणतीच बातमी सुसंबंध नसते बातम्या तासतात ॲक्सिडेंच्या बातम्या असतात मारामारीच्या खून खराबीच्या अत्याचाराच्या ज्या बातम्या छापायला नकोत अशा बातम्या असतात वाचनीय लेख वर्तमानपत्रामधून गायब झालेले आहेत वाचनीय अशी कोणतीच गोष्ट आजकाल आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये बघायला मिळत नाही मोठ्या मोठ्ठ्या आडवटाईजनी वर्तमानपत्रे भरलेली असतात आणि वर्तमानपत्रं डोळ्यासमोर घ्यायचं म्हणजे नुसत्या खून खराबाच्या बातम्याच आपल्या डोळ्याला ठळक अक्षरात छापलेल्या बघायला मिळतात त्यामुळं आजकाल न्यूज चॅनल आणि न्यूज पा पेपर किंवा न प्र प्रसारमाध्यमां बोलाल तर वर्तमानपत्र याबद्दल काहीच न बोललेलं बरं असं मला वाटतं आहे कारण हे दोन्ही प्रक ह्यांचं ऐकणाऱ्यांचं जे बातम्या ऐकतात त्यांचं किंवा जे बातम्या वाचतात त्यांचं मन विचलित करतात त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती निर्माण करतात वर्तमानपत्र तर मनात भीतीच निर्माण करतात आणि चॅनलवरच्या बातम्या तर ऐकूनच माणसाला भीती वाटायला लागते त्यामुळं वर्तमानपत्रं ही माणसांना योग्य राहिलेली नाहीत वाचण्यासाठी सुद्धा आणि बातम्या ऐकण्यासाठी सुद्धा